लहानपणी मी देवाच्या मूर्ती घडवायचा प्रयत्न केलेला आहे परंतु मला ते जमले नाही आणि माझा भाऊ खूप छान मूर्ती बनवायचा त्यामुळे त्याची इतकी छान दिसायची मूर्ती की त्यामुळे मी नेहमी रडवेली व्हायची आणि माझ्या हातून चांगली मूर्ती बनायचीच नाही कारण शेवटी मूर्ती घडवणं ही एक कलाच आहे